अकोला जिल्ह्यामध्ये मनोरंजनासाठी खूप विविध पर्याय आहे जसे की पार्क वगैरे आहे तिथे आणि नेहरू पार्क म्हणून एक पार्क आहे त्यामध्ये एंट्री करण्यासाठी तिथे पेमेंट करावं लागते आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावर बऱ्याचशा गोष्टी आहेत की तिथे पेमेंट किंवा पैसे पे करून आपल्याला त्या गोष्टी जे गेम्स आहे ते खेळल्या जातात आणि चित्रपटगृह पण आहे जे एअरकंडिशनर आहे आधी त्यांची स्थिती एवढी चांगली नव्हती पण आता बरीचशी सुधारणा झालेली आहे चित्रपटगृहांची आणि त्यामुळे जे तिकिटांचे जे पैसे आहे ते पण इथे वाढलेले आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम इथे होतच असतात त्यामुळे इथे एक दोन मैदाने सुद्धा आहेत गांधी रोडवर तिथे बाबासाहेब आंबेटकर सभागृह वगैरे आहे तिथे सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले जातात आणि गार गार्डन्स आहे गांधी गार्डन पण आहे आणि आनंदसागरसुद्धा आहे आनंदसागर हे खूप मोठं भव्य आहे खूप एकरामध्ये वसलेलं आहे त्यामध्ये खूप पाहण्यासारख्या गोष्टी आहेत आणि तिच्यामध्ये पण तुम्ही पैसे देऊन त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता एन्जॉय करू शकता त्यामुळे त सुशुल्क मोफत असं काही नाही आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर गेलो तर तुम्हाला शुल्क हा भरावाच लागणार आहे त्यामुळे या अकोला जिल्ह्यात मरो मनोरंजनाचे पर्याय खूप आहेत आणि लोकं या गोष्टीचा फायदा घेतात इंजॉय करतात आणि आपल्या फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड करतात